हॅलो हो हो मला तुला विचारायचं होतं नशा मुक्ती केंद्राबद्दल ह माझ्या भाऊ नं खूप दारू पितो तुझ्या भावाला आराम आहे का आता तुझ्या भावाला आराम आहे का आता तिथे नशा मुक्ती केंद्रात नेलं होतं तर मला हां हां मला जाणून घ्यायचं आहे की तिथे कसं काय म्हणजे काय काय तिथे प्रोसेस होते

अच्छा हं हं अच्छा आणि फी काय आहे अच्छा आणि आराम होतो का

आणि वेळ हो नाही नाही डॉक्टरची अपॉइमेंटची वेळ किती आहे अच्छा आणि मग आहे कुठं ते नशा मुक्ती केंद्र अच्छा हो हो माझ्या भाऊ पण खूप जास्त दारु वगैरे पितो तर मला पण तिथे न्यायचे आहे म्हणून विचारत होते तुझ्या भावाला आता आराम आहे का अच्छा घेऊन जाणार मग मी ठीक आहे मग हो